नमस्कार मी राजनंदिनी तोडकरी व मी धाराशिव जिल्ह्यातील रहिवाशी आहे आपल्या महाराष्ट्रात खूप सुंदर आणि खास हस्तकला म्हणजेच हाताने बनवलेल्या वस्तू आजही प्रसिद्द आहेत त्यातली एक खूपच प्रसिद्ध आणि छान हातकला म्हणजे सोलापुरी चादर आणि सोलापुरी हातमाग सोलापूर हे धाराशिव पासनं जास्ती काही लांब नाही एक दीड दोन तासाच्या अंतरावर आहे या चाादरी हाताने विणलेल्या असतात त्या खूप मजबूत मऊ सूत आणि सुंदर रंगांमध्ये मिळतात माझ्या आजीच्या घरात अजूनही सोलापुरी चादरी आहेत आणि त्या खूप वर्ष टिकतात अशा हातकला करणाऱ्या कारागिर्यांना खूप कौशल्य लागतं ती खूप मेहनतीने एकेका धाग्याला जपून सुंदर नक्षी विणतात त्यामुळे ही हातकला आपल्या संस्कृतीची शान आहे तसंच आपल्या महाराष्ट्रातला एक प्रसिद्ध पोशाख म्हणजे पैठणी साडी ही साडी खास येवला या गावात बनवली जाते पैठणी साडीमध्ये मोर कमळ आणि विविध फुलांची नक्षी असते ती खूप सुंदर दिसते आणि ती नेसणं म्हणजे मोठा अभिमानाचं मानलं जातं आपल्या घरातील बायका दर सणावाराला लग्नकार्यात आवडीने पैठणी साडी नेसतात जे बघून मला फार आनंद भेटतो